दादा मला ना कोणत्या चांगल्या जागेवर न्या जिथे म्हणजे राहण्याची जी सोय चांगली होऊ शकते हो मला ना म्हणजे मला इकडे थोडं जास्त दिवस राहायचं आहे तर मला कों असं कोणतं एरियामध्ये चांगलं रूम सांगू शकता का होम स्टेसारखं जसं मी क् एक दोन दोन महिने राहणार आहे इथे आणि मी बाहेरगावातून आली आहे मी दिल्लीवरून आली आहे तर मला ना दोन महिन्यासाठी राहायचं आहे तर मला कोणता पी जी नाहीतर रेंटवर फ्लॅट नाहीतर रूम सांगू शकता का तुम्ही हो मी माझं काम ना एअरपोर्टवर आहे म्हणजे एअरपोर्ट साईड आहे माझं ऑफिस तर मला त्या एरियामध्ये कुठंतरी पाहिजे हां हां अच्छा तर मला ना कसं म्हाइ अच्छा तर मला ना माहिती नाही आहे इकडलं काही तर तुम्ही मला थोडं गाईड करू शकता का माझं जास्त बजेट नाही मला पाच सहा हजारापर्यंत पाहिजे चालेल हां हां चालेल ना आपण बजट वाढवून घेऊ थोडं सात आठ हजारापर्यंत पण चालेल मला हवं आहे कसं आहे थोडं इंडिपेंडंट पाहिजे कारण माझं जॉब ना कधीही असतं म्हणजे मला कधी रात्री जावं लागते कधी दिवसा जावं लागते तर इंडिपेंडंट राहिलं तर बरं राहते तेच ते तर मला सांगा बरं इकडे थोडा आजूबाजूला मला कोणती जागा राहण्याची हो हो चालेल ना मला तुम्ही सांगा मला मी येते कधी कधी जायचं आहे मी तुमा माझा नंबर घेऊन घ्या नाईन सेवेन सिक्स थ्री नाईन टू नाईन टू सेवेन थ्री एट वन तर ए हो आणि मला जरा जरासा फुल्ल फर्निश फ्लॅट भेटंल ना तरीही चालेल हां काही काही हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे ठीक